हिरवीगार आणि स्वच्छ पर्यटन ठेवण्यासाठी आपण सदाहरित झाडे लावली पाहिजेत त्याचबरोबर पर्यटनामुळे झाडा झुडपांवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे त्याचबरोबर नद्या डोंगरांवर जसे की दूर दूरवरून लोकं पर्यटनासाठी येतात व तसे कचरा नदीत व डोंगराच्या ठिकाणी उघड्यावर टाकून देतात विना न विचार करता ज्यामुळे नदीचे प्रदूषण होते किंवा मृदा प्र प्रदूषण होते त्याचबरोबर कळत न कळत हवेचे प्रदूषण होते